अमरावती जिल्ह्यामध्ये सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्था आहे अमरावतीमध्ये इंग्लिश मराठी हिंदी उर्दू सर्व मिडीयमच्या शाळा आहे स्टेट बोर्ड सि बी एस सी बोर्ड आय सी एस् सी बोर्ड पण आहे इंजिनिअरिंग मेडिकल एम बी ए आयुर्वेद यासारखे महाविद्यालय पण आहे जसे की पी आर पोटे कॉलेज पी डी एम सी आयुर्वेदिक कॉलेज प्रायव्हेट कोर्ससाठी पण खूप सारे इन्स्टिट्यूट आहे इथे सरकारी आणि प्रायव्हेट दोन्हीही शाळा आहेत त्यामुळे ज्याला जशी फी परवडतं परवडत असेल त्याप्रमाणे मुलं शाळेत ॲडमिशन घे